मला मराठी भाषेतील अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे वाक्य आवडते कारण की अपयश म्हणजे एखादा व्यक्ती किंवा आपण कोणत्या कामामध्ये अपयश झालो किंवा एखादी आपल्याकडे काम सोपवलेलं आहे त्याच्यामध्ये आपला अपयश आला कोणत्या स्पर्धेमध्ये आपल्याला अपयश आले तर या वाक्यातून आपल्याला प्रेरणा मिळत असते आणि समोर जाऊन पुन्हा अनेक स्पर्धेमध्ये भा सहभागी होण्याकरिता एक स्फूर्ती मिळत असते त्यामुळे ह्या वाक्यामध्ये जो हरलेला विद्यार्थी असतो त्याला समोर आपल्या म्हणजे अपयशावर मात करण्याकरिता एक वेगळेच प्रेरणादायी म्हणजे मोटिवेशन मिळतो आणि तो समोर जाऊन आपल्या या म्हणजे स ए या एका सुविचाराच्या किंवा वाक्याच्याआधारे तो आपले यश गाठू शकतो त्यामुळे मला मराठीतले हे वाक्य आवडते आणि त्यानंतर मला मराठी भा असल्याचा गर्व म्हणजे अभिमान वाटतो की जसे आपले महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा आप आपण स्वराज्य स्थापनेसाठी लढा दिला आणि त्यां त्यांची सुद्धा भाषा ही मराठीच होती आणि त्यांनी सुद्धा अनेक आपले कामे हे मराठीच्या मराठी भाषेच्या स्वरूपात केले आणि मराठी भाषेत आपल्या इकडे म्हणजे महाराष्ट्रामध्य सर्वत्र मराठी बोलली जाते त्यामुळे एकमेकाशी संवाद साधण्याकरिता अतिशय अवघड जात नाही आणि डाक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा आपण जे आज म्हणजे स्वातंत्र्यात आहो किंवा आपण लोकशाहीमध्ये जगत आहोत तर आपण स्वत कसे जगायचे आणि कोणत्या नियमाने जगायचे स स्व सगळ्याला स्वातंत्र मिळवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा आपली भारताची राजघटना ही मराठी भाषेतच मांडलेली आहे आणि त्यांनी सुद्धा मराठी भाषेत मांडली त्यामुळे एवढे थोर क्रांतिकारक या मराठी भाषेचा सुद्धा वापर करत होते तशाहून आपली ही राजभाषा म्हणून मराठी ओळखली जाते त्यामुळे मला मराठी असल्याचा फार अभिमान आहे धन्यवाद